हं अर्चना राठोडचा नंबर आहे का मॅडम आपण साड्या विकता असं समजलं होतं मला हं तर मला सहा साड्यांचं सा साड्या घ्यायच्या होत्या एकसारख्या तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत तर त्या सांगा मला कोणत्या पण चालेल कॉटनच्या सिंथेटिक आता नवीन पॅटनमध्ये जर असेल एखादी तर ती जर असेल तर तुम्ही त्याचे फोटोज पाठवून द्या मला हो हो तरी म्हणजे कोणत्या आल्या आहे नवीन हो का हं हं मॅळम तुम्ही पेमेंट तुम्हाला तिथे म्हणजे कॅश ऑन डिलिवरीच करावं लागेल की तुमच्याकडून कोणी पाठवून देईल की घरीच यावं लागेल साडी घ्यायला हो का हो नाही मी खूप ऐकलं होतं साड्या खूप छान आहेत म्हणते म्हणून मग मी म्हटलं चला विचारून बघा हो हो येऊ ना आणि साड्या समजा मला सहा साड्या घ्यायच्या आहे एकसारख्या नसेल तर तुम्ही बोलून देऊ शकता ना

हो आणि म्हणजे कसं आम्ही एखादा फोटो वगैरे जर दाखवला तुम्हाला की आम्हाला अशी हवी आहे तर ते तुम्ही बोलून द्याल ना हो का आणि फॅब्रिक कोणतं येईल मॅळम त्या साडीचं हां ड्रेसमध्ये पण आणि साडीमध्ये पण असेल आणि रेडिमेट आहेत का आपल्याकडे हो का ठीक आहे ना आणि जर रेडिमेट ब्लाऊज वगैरे नवीनमध्ये जर आले असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा माझा हाच नंबर आहे

हो या नंबरवर सगळे फोटोज पाठवून द्या मॅडम मग मी तुम्हाला सिलेक्ट करून सांगून देते ठीक आहे ठीक